हो हो बरं बरं सांगा ना हो भेटून जाईन ना हो तुम्हाला किती वाजता पाहिजे हो ठीक आहे मी चार वाजता माझ्या कॅन्टीनमधल्या एखाद्या माणसाला पाठवून देईल सगळं घेऊन चालेल बरं चहाचे एकदा प्रकार परत सांगताय का म्हणजे मी लिहून घेते हां पंधरा कप कोणता बरं दुसरा ओके हां मग अजून ओके अजून काही डिश वेगवेगळ्या आहेत आमच्याकडे अवेलेबल तुम्हाला काही वेगळं स्नॅक्स वगैरे पाहिजे असेल तर हां हां बरं ठीक आहे चालेल मग बिस्किट कोणतं कोणते बिस्किट आमच्याकडे कुकीज आहेत त्याच्यानंतर रेग्युलर आपल्या बाहेर दुकानात भेटतात ते पण आहेत नाहीतर आमचं स्पेशल कॅफेचे बिस्किटसुद्धा भेटतात बरं किती वाजता टा पाठवून देऊ माझ्या माणसाला पाठवून देईल टाईम सांग ना ओके मी चार वाजता मग माझ्या माणसं सगळे तुमचे ऑर्डर घेऊन पोचून जातील तुम्ही त्यांच्याकडे बिल पे करा हां थँक्यू